हॅलो हां बोला हां नमस्कार बोला हो हो हो आमच्या कंपनीकडून बड्डे पार्टी वगैरे किंवा एंगेजमेंट अशा गोष्टी

साधारण तारखा कळू शकतील का मॅडम मला तुमच्या तारखा कळू शकतील का म्हणजे कोणत्या महिन्यात किती तारीख वगैरे

आणि साधारण मला तुमचं लोकेशन कळेल म्हणजे किती माणसं पाठवायची काय वगैरे

अच्छा ओके किती दिवसांसाठी प्लॅनिंग

अच्छा हां म्हणजे मग तिन्ही दिवसांसाठी एवढ्याच माणसांंसाठी व्यवस्था बघायची आहे

ओके मग म्हणजे मग ह्या तीन दिवसांसाठी तुम्हाला मग कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा डेकोरेशन आहे हो आहे आहे

चालेल चालेल मग मला साधारण तुम्ही

ओके म्हणजे मग साधारण मला तुम्ही तिन्ही दिवस तुम्हाला काय काय लागणार आहे सांगितलंत तर मग मी तुम्हाला तसं साधारण त्याचे किती होतील किंवा काय साधारण तुम्हाला सांगू शकते

ठीक आहे चालेल ओके म्हणजे तो एक दिवस झाला त्याच्यानंतर दुसरा दिवस आणि नाही डेकोरेशन वगैरे हॉलवर करायचं आहे की तुम्ही आत्ताच नुकतंच म्हटलं की लग्न

हां ओके ओके चालेल मग मी तुम्हाला एक साधारण मेनू वगैरे विचार करून मला सांगा तुम्ही की तुम्ही काय काय कुठला कुठला मेनू वगैरे फायनल करणार ते आणि त्याच्यानंतर मी सांगीन किती होतील

हो

हो चालेल चालेल मग मी तसं पाठवते मग करून म्हणूनच मी तुम्हाला फायनल सांगेन म्हणजे मग तुम्हाला किती अमाऊंट हो चालेल चालेल हो करते काही हरकत नाही